आम्ही पुस्तके बुक स्टोअरमधून खरेदी करतो आणि जवळपास फस्त आणि सेकंड हँडसुद्धा हा बुक्स आम्हाला अवेलेबल आहेत ते पुस्तकामधून खरं तर खूप चांगली पुस्तकं सेकंड हँड पुस्तकं जरी असली तरी खूप चांगली पुस्तकं आहे आम्हाला तिथे वाचनाय वाचायला मिळतात एक वनिता समाज म्हणून आमची तिथे प्रदर्शनी असते तिथे द तीस परर्सेंटवर डिस्काउंटवर नवीन पुस्तकं आम्हाला मिळतात तसेच सेकंड हँड पुस्तकं फिपसि सेकंड हँड पुस्तकंही खूप स्वस्त दरात आम्हाला पुस्तकांच्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत आणि वेगवेगळी पुस्तके आम्ही खरेदी करतो जवळपास फस्ट आणि सेकंड हँड पुस्तकेसुद्धा आम्हालाच खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला दुकानातून मिळते जसं की इथे वनिता समाजमध्ये पुस्तकं खूप छान आहे आम्ही व्र ग्रंथ प्रदर्शनीतून पुस्तकं खरेदी करतो तसेच वेगवेगळे व बुक स्टोअरमधूनसुद्धा आम्ही ग्रंथ खरेदी करते प्रत्येक ज अमरावती जिल्ह्यामध्ये जर कुठेही ग्रंथप्रदर्शनी भरल्याच आम्ही तिथे जाते सार्वजनिक वाचनालया थ्रू ग्रंथप्रदर्शनी होते तसं युनिव्हर्सिटी मार्फतसुद्धा ग्रंथप्रदर्शनी होते त्या ग्रंथप्रदर्शनीमधून आम्ही ग्रंथ खरेदी करतो आणि आम्हाला आवडलेली किंवा मग अभ्यासक्रमाशी निगडीत असलेली पुस्तकेसुद्धा आम्ही त्या ग्रंथ क प्रदर्शनीमधून खरेदी करतो आणि जर गरज भासली तर आम्ही दुकानामधूनसुद्धा ग्रंथ खरेदी करतो आणि आम्ही आमच्या ज्ञानात भर पाडतो